गच्चीवर झाडं लावू शकतो कुंडयात झाडं रोपं लावू शकतो त्याची काळजी आसरी फवारणी करायची झालं तर पाण्याची बा बॉटलमध्ये पाणी भरायचं त्याला छिद्रं पाडायचे आणि त्या पाण्यानी झाडं धुवून घ्यायचे त्याचे पिवळे पानं काढायचे त्याला गूळ बेसन पीठ आणि शेणखत हे सगळं मिसाळायचं आणि ते घा कुंड्यामध्ये टाकायचं त्याची काळजी अशी घ्यायची की त्याला रोज न एक दिवस आड पाणी घातलंच पाहिजे पुन्हा फुलं कट करताना त्याला चार चार पानं खाली ठेवावं लागते पंधरा दिवसाला एकदा महिन्याला एकदा ते फुलं काढले की त्याची कटिंग करावं लागते पुन्हा घरातल्या भागेला असं स्वच्छ कपड्यांनी जर बा हे आलं क मवा जर पाडला तर त्याला कपड्यांनी घासावं लागते घरातली बाग आ त्याला त्याचे वेल जर असले तर त्या वेलाचीसुद्धा कटिंग करावं लागते पुन्हा त्याला गो फुलं जरी आले त्याच्या शेंगा काढून ठेवायच्या पुन्हा त्याचं बी तयार करायचं ते बी पुन्हा दु दुसऱ्या याच्यात लावायचं याचे फाटे काढून त्याला लावायचे त्यासाठी पैसा ला लागत नाही